अर्थातच मला चित्रकलेमध्ये मला प्रथमत माझ्या गणपती बाप्पाचं चित्र काढायला आवडतं आणि अर्थातच मला गणपती बाप्पाचे चित्र काढायला खूप आवडतात आणि पहिल्यांदा गणपती बाप्पाचं चित्र काढल्यामुळे मला चित्रकलेची आवड निर्माण व्हायला लागली आणि त्यामुळे मी इतर चित्र काढायचीसुद्धा माझी आवड वाढायला लागली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मी चित्र काढायची हिम्मत केली खरं तर मला कधी चित्र काढता येत नव्हतं पण जसंजसं आमच्या शाळेमध्ये आम्हाला ते स्वाध्याय करायला लावले जायचे मग त्याच्यामध्ये एक असा नियम असायचं की ते तुम्हीच काढायचं कोणाकडून काढून घ्यायचं नाही म्हणून मी मला शिक्षा भेटू नये म्हणून मी ते स्वतःच काढलं पण काढलं ते काढलं त्याच्यानंतर मला टप्प्याटप्प्यानं ती आवडच निर्माण व्हायला लागली मग जेव्हा आवड निर्माण झाली त्यावेळेला मी प्रथमतः माझ्या गणपती बाप्पाचं चित्र त्यामध्ये काढलं आणि त्यानंतर मग इतर चित्र काढायला सुरवात केली मग त्याच्यामधे मी अजून आत्ता फारशी मला फारसा मला वेळ नाही भेटत पण मी काढत असते बऱ्यापैकी चित्र